नमस्कार ताई समर्थ फोटोग्राफर बोलते मी

हं हो ते ब्यानर पडते बघा ताई एक हजार रुपयापर्यंत ते पुन्हा साईज नुसार असतात जशी जर मोठी साईज असली तर जास्त पैसे कमी साईज असली तर कमी पैसे अशातून असतात मध्यम हजार ते दीड हजार हजारपर्यंत भेटून जातात

पासपोर्ट फोटो चाळीस रुपयात पंधरा ताई आणि तुम्हाला लगेच दहा मिनटात तयार करून मिळतील मोठे फोटो पस्तीस रुपायाला एक कॉपी त्याच्यामध्ये जर डिजिटल काढायची असेल तर चाळीस रुपयाला हो आहे ना त्याची तीन ते चार हजार म्हणजे तीन हजार चार हजारापर्यंत रेट आहेत तसेच त्याचे करिश्मा आल्बम उपलब्ध आहेत त्याची रेट म्हणजे करिश्मा एलबमची पाच हजारापासून तुम्हाला जसा पाहिजे तसा दहा हजारापर्यंत उपलब्ध आहे आम्ही एका एका महिन्यापासून लग्नाचे ऑर्डर घेतो ताई हं हो तुमच्या म्हणजे जर ग्राहक आपल्यासाठीच असेल तर कमी जास्त पण होऊ शकतात आजच या ह ह दहा ते दहा ते पाच या वेळेत कधीपण या ॲड्रेस समर्थ फोटोग्राफर वस्मत तालूका वसमत जिल्हा हिंगोली समर्थ कॉलेनी

करा करा धन्यवाद